मराठी भाषेवर इतिहासात काही परिणाम झाला असेल तर बऱ्यापैकी खूप परिणाम झाला आहे कारण खूप आधी म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या काळात मराठी भाषा बोलली जायची ती थोडी घाटी पद्धतीची किंवा त्या पद्धतीची बोलली जायची आता भाषेच प्रमाण खूप बदललं आहे कारण आता आगरी कोळी भाषेमध्ये पण थोडी भाषा बदलली आहे त्यानंतर मराठी भाषा अशी आहे की प्रत्येक समाजानुसार किंवा प्रत्येक जातीनुसार बदलली जाते मराठी भाषेमध्ये सुध्दा खूप प्रकार आहेत ते जशी आदिवासी मराठी झाली आगरी कोळी मराठी झाली कऱ्हाडी भाषा झाली माळी भाषा झाली नंतर मुंबईकरांची भाषा वेगळी आहे शुध्द मराठी वेगळी आहे ब्राम्हणी मराठी वेगळी आहे अशा मराठी भाषा आहेत आणि त्याचप्रमाणे थोडी दे याच्यानुसार बदलली जाते म्हणजे बेळगावला बेळगावची मराठी वेगळी आहे त्याच्या नंतर तुम्ही घाट परिसरात गेलात तर तिथली मराठी भाषा वेगळी आहे त्या मराठी भाषेत सुध्दा प्रकार आहेत त्याच्यानंतर तुम्ही जर मुंबईमध्ये आलात तर मुंबई मधली दोन तीन प्रकार मिळतील त्यामध्ये अशुध्द आगरी प्युअर आगरी ही मराठी भाषा बोली जाते आणि एक शुध्द मराठी पूर्ण मुंबईमध्ये बोली जाते आणि तुम्ही खेडे गावात कोकणात आलात तर त्यांची कोकणी मराठी भाषा असते किंवा खेड्यांमध्ये तुम्हाला गावाकडची मराठी भाषा ऐकायला मिळेल तर अशी बदली जाते आणि आता मुंबईमध्ये तर स स मराठी भाषा सोडली तर खूप भाषेची लोक मुंबईमध्ये आले आहेत त्यामुळं मराठी भाषा या काळानुसार किंवा प्रदेशानुसार किंवा जातीनुसार समाजानुसार वेगवेगळी मराठी भाषा बोलली जाते असा परिणाम झाला आहे